मला पाहिजे असलेल्या किंमतीत आणि मला सगळे फीचर्स असलेल्या पैकी एक स्मार्टफोन मिळाल्या आहे मी सर्वप्रथम त्या स्मार्टफोनच्या पेजवर गेले तिथे ॲड टू कार्ट किंवा कार्टमध्ये जोडा असा पर्याय होता तो पर्याय निवडला आणि लगेचच एक पॉपअप आला आपलं उत्पादन कार्टमध्ये यशस्वीरित्या जोडला गेला आहे मी खात्री करण्यासाठी डाव्या वरच्या कोपऱ्यात असलेल्या शॉपिंग कार्ट चिन्हावर क्लिक केले तिथे मला तो फोन यादीत दिसला आणि त्याच्या शेजारी किंमत आणि प्रोसीड टू चेकआउट असा पर्याय होता त्या पर्यायमध्ये मी विचार केला की मला ही किंमत परवडणार आहे का मग लॉग इन केल्यावर कार्टमध्ये पुन्हा एकदा वेगळा तपशील दिसला मॉडेल कलर स्टोरेज किंमत हे सगळं दिसलं आणि प्रोसीड टू चेकआउट हा डायलॉग दिसला आता मला माझा डिलेवरी पत्ता निवडायचा होता माझ्या खात्यात आधीच सेव्ह केलेले दोन पत्ते होते घरचा व शाळेचा मी घरचा पत्ता निवडला कारण डिलेवरी वेळ घरात उपस्थित असण्याची शक्यता अधिक होती पत्ता निवडल्यानंतर पेमेंटचा टप्पा आला मी यू पी आय पर्याय निवडला कारण तो सोपा व सुरक्षित वाटतो आणि मग मी तो यू पी आय आय डी टाकून पैसे ट्रान्स्फर केले मला एस एम एसद्वारे त्याचे तपशील पाठवले गेले आता मी माझ्या स्मार्टफोनची वाट पाहात आहे